आमच्या परिवारामध्ये आईच सर्व बनवत असते आईच फास्ट फूड किंवा स्वयंपाक करत असते फास्ट फूड आम्ही बाहेरून मागवले जात नाही आम्ही घरीच तयार के करत असतो फास्ट फूडमध्ये आम्ही चणे मूट हे भिजू टाकून त्याला मोडली मोडीस आल्यानंतर आम्ही ते काम करत असतो आणि त्यानंतर आम्ही ते त्यांना फ्राय करून ते शिजवून ते खाल्ल्या जात असते त्यानंतर घरीच समोसे आणि कचोरी इडली यासारखे सुद्धा फूड आम्ही घरी केल्या जाते आणि घरी केल्यानंतरच ते आम्ही खाल्ल्या जाते त्यामुळे शरीरामध्ये कुठेतरी पोषण मिळत असते आणि पोषण मिळाल्यानंतर कुठेतरी बॉडी ग्रो होत असते नेहमीचं वेळोवेळी नेहमीचं जे अन्न असते ती ते तर घेतच असतो पण कधी कधी मूड झाला तर आम्ही फास्ट फूड सुद्धा घेत असतो नाश्त्यामध्ये जर विचार केला तर कधी कधी आम्ही पोहा आणि रवा किंवा शेवया या सुद्धा घेत असतो आणि त्या सुद्धा खात असतो सत्या